तर मी जेव्हा शहरामध्ये तिथे रस्त्याच्या आजूबाजूला बघा सपोर्टर असतात लाईटची सुविधा असते कधी संध्याकाळी रात्री अपरात्री काही विषय होत नाही ट्रॅफिकचे ट्रॅफिक ती सुविधा चांगले हॅन्डल करतात ते लोक वाहनांना वाहनांना योग्य म्हणजे नियामध्ये सरळ रेषेत जाणं तर ट्रॅफिकचा विषय हा होत नाही जास्त पण गाव साईडला जेव्हा मी इकडं फिरतो ते गाव साईडला कसं आहे त्या सगळ्या सोयी उपलब्ध नसतात एक म्हणजे बघा लाईटचा संध्याकाळचा बहुतेक ठिकाणी प्रॉब्लेम जाणवतो दिवे असतात काही दिवस चालू असतात काही बंद असतात त्यामुळे कसं आहे काही गाड्या समोरून येजा करणाऱ्या असतात त्यांना स्वच्छ दिसणार न दिसल्यामुळे त्यांचे अपघात होतात अ लोकांना त्याचा त्रास पुन्हा येताततना रस्त्यामध्ये कोण काय पासिंग होण्यासाठी पण प्रॉब्लेम होतात अंधारामुळे तर हे दिव्यांची सोय चांगली व्हायला पाहिजे त्यातून रस्त्यासाठी सपोर्ट असावेत आणि जे स्पीड ब्रेकर जे म्हणतो ते ही असले तर उत्तम म्हणजे कसं एक वेगावर मर्यादा राहते आणि कंट्रोलमध्ये गाड्या चालतात ट्रॅफिकचे जास्त विषय ट्रॅफिक ट्रॅफिकसाठी पण काही ठिकाणी सिग्नल लावावेत काही सुविधा वाढवाव्यात स्वच्छता चांगली ठेवायला हवी रस्ते क्लीन पाहिजेत आणि काही सांडपाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे आजूबाजूला त्या मनाने कसं एक रस्ता मोकळा राहील चांगला सु सुरक्षित राहील आणि ड्रायविंग पण सुरक्षित चालेल आणि त्यामुळे चांगला लोकांना चांगला फायदा त्याचा हो हो होऊ शकेल